आमच्या परिसरात तुळजापुर येथे तुळजाभवानीचे मंदिर आहे ते सुरवातीला हे ठिकाण पाहिले पाहिजे श्री तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवता आहे तसेच धाराशिव जिल्ह्यात हातला देवी नावाचे पर्यटनस्थळ आहे परत रामलिंगचे अभयारण्य आहे